देशामधील रुग्णालयबद्दल जर बोलायचं झालं तर श्रीमंतासाठी तर भरपूर चांग चांगले चांगले आणि मोठे मोठे रुग्णालयं आहेत म्हणजे चांगले ब्रँडेड पण तिथे जे मेडीकल फिज वगैरे आहेत जे कॉश्ट आहे ऑपरेशनची वगैरे ती भरपूर जास्त आहे गरिबांसाठी सरकारी रुग्णालयं आहेत पण ते जिल्हास्तरीय जिल्हा लेवलला किंवा काही ब्लॉक लेवलला आहेत तर खेड्यापाड्यातील लोकांना तिकडे जाण्यासाठी थोडा त्रास होतो कारण दळणवळणाची सुविधा पण एवढी नाही आहे तिकडे सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांना परवडतं म्हणजे नॉमीनल फीज असते पण येणं जाणं त्यांना परवडत नाही कोविडच्या बाबतीत जर वेळेस म्हटलं तर प्रॉब्लम असा होता की रुग्णांची संख्या जास्त आणि हॉस्पिटलची संख्या कमी काही कॅम्प वगैरे पण केलेले पण रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे जे कॅम्प वगैरे केलेले तिथे त्यांची व्यवस्था नीट होत नव्हती तर आपल्या या यवतमाळ भागामध्ये अजून चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी जे सरकारी रुग्णालयं आहेत ती थोडी वाढउ वाढवायला पाहिजे आणि स् सध्याची जी सरकारी रुग्णालयं आहेत त्यामध्ये जी ज्या प्रकारचे सेवा उपलब्ध आहेत त्या म्हणजे ज्या कंडीशन्स आहेत म्हणजे बेडची कॉलिटी किंवा पेशंचा वेटिंग टाईम आणि स् मुख्य म्हणजे तिथलचे जे टॉयलेट्स वगैरे आहेत ते स्वच्छ ठेवले पाहिजेत साफसफाई नीट ठेवली पाहिजे तिथे ऑक्सिजनची व्यवस्था असली पाहिजे जनरेटर प्रॉपर असलं पाहिजे कारण इके जे इलेक्ट्रिसिटी आहे ती वारंवार जाते तर या सर्व सुविधा जर आपल्या नीट केल्या आणि थोडी रुग्णालयं वाढवली आणि ब्लॉक लेवलला जे पी एस सी वगैरे आहे त्यामध्ये पण अशी सुधारणा वाढवली तर मला वाटतं की चा भरपूर चांगलं होईल थँक्यू